भारत देश यामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जातात कबड्डी हुतुतू त्याचप्रमाणे क्रिकेट हॉकी फुटबॉल किंवा मलखांब वगैरे या पद्धतीचे म्हणजे भरपूर ऑलंपिकला जाणारे आपले खेळाडू आपल्या भारतामध्ये आहेत पण सर्वात जास्त सध्या लोकप्रिय असलेला खेळ यामध्ये जर का आपण विचार केला तर क्रिकेट हॉकी फुटबॉल या खेळा मध्ये विशेष लोकांचा रस दिसून येतो तसा विचार केला तर क्रिकेट हा खेळ इंग्रजांचा इंग्रज इथं राज्य करत होते तेव्हापासून या ठिकाणी क्रिकेटचं मैदान सुरू झालेलं आहे क्रिकेटमध्ये पो जुन्या काळ बघितलं तर विनू मांकड लाला अमरनाथ विजय हजारे यासारखे दिग्गज खेळाडू होऊन गेले त्यानंतर क्रिकेटमध्ये कपिल देवच्या कपिल देवच्या अगोदर कपिल देवनं प्रथमत च वर्ल्ड कप जिंकलेला होता पण त्याच्या अगोदर व्यंकटराघवन किंवा बेदी चंद्रशेखर आणि प्रसन्ना या त्रिकुटाने स्पिनबॉलरचा इतिहास घडवला होता भारतातील खेळाडू हे फास्ट बॉलला खेळण्याऐवजी स्पिनबॉला खेळू शकतात जास्त प्रमाणे किंवा बाल भारतामध्ये फास्टर बॉलर हा तयार होत नव्हता त्या काळामध्ये या तिघांनी क्रिकेटवरती अधिराज्य केले याच काळामदे सुनील गावस्कर व्यंक विश्वनाथ यासारखी मंडळी किंवा नंतरच्या काळामध्ये कपिल देव कर्सन घावरी यासारखे बॉलर त्याचप्रमाणे त्यानंतरच्याही काळामध्ये सचिन तेंडुलकर सौरव गांगुली यासारखे खेळाडू राहुल द्रवीड यासारखे खेळाडू मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले त्यांना स्टार खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले कपिल देवच्या काळामध्ये तर त्यांना वर्ल्ड कप जिंकून विश्वचषक जिंकून एक प्रकारचा इतिहासच निर्माण केला होता याचप्रमाणे सुनील गावस्कर सुनील गावस्करच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन दोन दिवस क्रिकेट खेळणारा माणूस आणि वा वामन मूर्ती बटू मूर्ती म्हणायची पण वेस्ट इंडीजसारख्या खेळाडूंच्या समोर जायचं म्हणजे त्याच्या पेक्षा हा लहान म्हणजे गिड्डा माणूस आणि ते धिप्पाड माणसं त्या लोकांच्याबरोबर त्यांचा सामना व्हायचा आणि त्यांना कित्येक शतके त्यामध्ये केलेली आहेत त्याचप्रमाणं नंतरच्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये विराट कोहली रोहित शर्मा यासारखे खेळाडू तसंच कुंबळे जसप्रीत बुमराह यासारखे खेळाडू निर्माण झाले की ज्यांनी इतिहास घडवलेले आहेत ज्याप्रमाणे क्रिकेटचं आहे त्याचप्रमाणं फुटबॉल खेळामध्ये सुुद्धा प्रचंड लोकप्रियता लाभलेली आहे फुटबॉलमध्ये हा वेगवान खेळ फुटबॉल म्हणा हॉकी म्हणा हे दोन्ही खेळ वेगवान प्रकारचे आहेत या खेळांच्यामध्ये या सर्व खेळामध्ये कलकत्ता या ठिकाणी फुटबॉल फार मोठ्या प्रमाणात खेळला जात असतो अशा प्रकारे भारतभूमीमध्ये भरपूर खेळ खेळले जातात धन्यवाद